हो तर आमचे सामुदायामध्ये आपण जे शेतामध्ये म्हणजे थोडक्यात वावरात जे काय खत टाकतो शे शेणखत जे काही टाकतो ते सगळं आमचं कसं उकुळ उकिरड्यामध्ये असतं तर ते आम्ही त्यामदे काही मिक्स न करत ते पारंपारिक पद्धतीनेच ते चांगलं सेंद्रिय शेणखत असतं आणि ते त्या वावरात पांगवतो त्याच्यामुळे पिकंही चांगल्या प्रमाणात येतील